हॅलो हां नमस्कार मॅडम मी गौरी काळे बोलते आहे पुष्पा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये फोन लागला आहे ना हां मला जरा अशी चौकशी करायची होती ॲक्च्युली आमच्या चार मैत्रिणी मिळून आम्ही पुण्यात स्टेसाठी येणार होतो एक चार दिवसांच्या हां आणि आम्हाला तिथे काही ठिकाणं बघायची होती म्हणजे काही मंदिरं पण चालतील आणि काही असं पाण्याचा ठिकाण किंवा निसर्गाची ठिकाणं अशा गोष्टी हो हो अच्छा अ

अच्छा

हां पण मग माझं असं होतं की अष्टविनायक वगैरे आमचं आधीच झालं आहे त्यामुळे रामदरा तर बघायचंच आहे कारण रामदरा मंदिरही आहे आणि तिथे पाण्याचा थोडा भागही आहे पण मग त्याच्या व्यतिरिक्त आता कसं जरा पावसाचा सीझन असल्यामुळे जर ताम्हिणीसारख्या ठिकाणी जाता आलं किंवा मग अजून कुठे आसपास छोटे छोटे धबधबे वगैरे असं

हां हो हो हो आम्हाला तसं चालेल आणि मग त्यासाठी तुमची काही कॅ कॅब वगैरे आहे का म्हणजे तुमचीच कॅब सर्विस वगैरे हां अच्छा अच्छा अच्छा अच्छा

आणि जरा एकदम पुणे सिटीत हां रिक्वायरमेंट आमची अशी आहे की आम्हाला आता सिटीत आम्ही ऑलरेडी जिथून येतो आहे तो शहराचा भाग असल्यामुळे अशा ठिकाणी राहणं पाहिजे थोडंसं की जिथे आसपास निसर्गाचं काहीतरी असेल निसर्गाशी निगडीत असं काहीतरी

हो हो येऊ शकू हो हो

चालेल चालेल आणि साधारण याचे काय म्हणजे कॅबचे चार्जेस वेगळे असतील आणि फूड स्टेचं कसं काय वेगळं वेगळं असेल कस्टमाइज प्लॅन आहेत का तुमचे काही अच्छा

चालेल

अच्छा अच्छा ठीक आहे मी मी एक काम करते मॅडम आपले जे प्लॅन्स आहेत स्टेचे ऑप्शन्स आहेत ते सगळे मी स्वतः येऊन बघते कारण उरलेल्या तिघी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार आहेत आणि त्या सगळ्या माझ्याकडे येणार आहेत आणि मग तिथून आम्ही सगळे पुण्यात येणार आहोत मुंबईतून आम्ही येणार आहोत तर मग मी काय करते एक दिवस आधी मी येणारच आहे पुण्याला ना तर मग तेव्हा मी येऊन तुम्हाला भेटलं तर चालेल हां हां चालेल ना पाठवून ठेवा मला वॉट्सअपला हां हो हो हो चालेल चालेल येऊन भेटते मग मी तुम्हाला हां चालेल ना हरकत नाही हरकत नाही नाही येस हो हो नक्की नक्की चालेल मी कळवते तुम्हाला भेटायला येताना हां चालेल